तंत्रज्ञानामुळे बदला एवढे बदल झालेले आहे की नेटमुळे आपल्याला लहान मुलांना अभ्याससुद्धा आपण सांगू शकतो अभ्याससुद्धा नेटवर करू शकतो आपल्याला जर कुठं फिरायला वगैरे जायचे असेल तर पैसेसुद्धा न्यायची गरज नाही आपण डिजिटलमुळे डिजल साधनामुळे पैसे काढू शकतो कम्प्यूटरमुळे नेटमुळे आपल्याला बा भारतातील कुठलीही माहिती डायरेक्ट मिळू शकते त्याच्यानंतर जर कम्प्यूटर कम्प्यूटरमुळे आपल्याला न् रांगेत उभे राहायची गरज नाही कोणतेही काम ऑनलाईन करू शकतो कुठेही जर आपल्याला पैसे पाठवायचे असेल किंवा कुठे जर आपल्याला काही महत्त्वाचे जर मॅसेज पाठवायचे असेल तर नेटमु इंटरनेटमुळे आपल्याला या सवे सर्व सुविधा पूर्वी काळी पत्र पाठवायचो आता कसं नेटमुळे पटकनच आपला मॅसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो नेटमुळे सर्व सुविधा सर्व शाळेच्या सुविधा ऑनलाईन काम झालेलं आहे आपल्याला जर कुठं जायचे असेल तर नेटमुळे आपल्याला पैसे घेऊचेउद्धा सोबत घेऊन जायची गरज नाही ते डिजिटलद्वारे आपण पैसे त्यांना प्राप्त करून देऊ शकतो न नेटमुळे आपल्याला काही विविध विविध माहितीसुद्धा आपल्याला आपल्या मोबाईलवरून मिळतात त्यामुळे नेट एवढं उपलब्ध झालेलं आहे आपल्याला की खू खूपच सोयीचं असं हे नेटनं नेटनं आपल्या जीवनावर परिणाम केलेला आहे